हां मी शुभम बनफुडे बोलत आहे हां माझा निवासी पत्ता मी अपडेट केला होता हां सरकारी अधिकाऱ्याकडे हां पण माझा जो लँडलाईन बिलिंगचा जो पत्ता आहे ना तो अपडेट झाला आहे का नाही याची मला खात्री करायची होती

तुम्ही लँडलाईन प्रताद्यासा प्रत प्रदाते बोलताय ना हां हां हां मी सरकारी अधिकाऱ्यांकडे जो नंबर दिला होता तो जुळवून घ्यायचा होता बिलिंगचा पत्ता आणि जो माझा राहता पत्ता आहे ना तो जुळून घ्यायचा होता हां आणि जो बिलिंगचा पत्ता आहे ना त्यामध्ये अपडेट करा जरा हां हां मी तो सरकारी अधिकाऱ्यांकडे अपडेट केला होता हां हां माझा ए दोन्हीच्या दोन्ही पत्ता अपडेट आहेत की नाही मला याची खात्री करायची होती म्हणून मी तुम्हाला कॉल केला हां मी आत्ता सध्या स सातारामध्ये राहतो हां पण मी थोड्या कारणासाठी ठाण्याला शिफ्ट झालो होतो माझं जे लँडलाईन बिलिंग्ज आहे ना ते लँडलाईन बिलिंगचं माझं सध्या सातारामध्ये जातं आहे ते मला ठाण्यामध्ये पाहिजे हां मग ते मला अपडेट करायचं आहे मग ते त्याच्यासाठी काय काय प्रोसेस काय आहे मी दिला होता पण तो व्यवस्थित अपडेट झाला आहे की नाही हे मला चौकशी करायची आहे हां मग तो माझा जो पत्ता आहे ना निवासी पत्ता आहे ना त्याच पत्त्याची माझा हा पत्ता लँडलाईन बिलिंगचा पत्ता आहे ना तो जुळवून घ्या

हां ठीक आहे आणि सरकारी अधिकारी आहेत ना तुमचे जे काय असतील कृष्णा राऊत कृष्णाराव डोयफोडे कायतरी नाव होतं त्यांचे त्यांना मी जो पत्ता दिला होता ना त्यांना तेवढं तो जुळवून घ्यायला सांगा कारण माझं लँडलाईन बिलिंगचा जो पत्ता आहे आणि तो आहे ह्याच्यामध्ये खूप मिस्टेक झालेला आहे त्याच्यामुळे मग बिलिंग माझं दुसऱ्या पत्त्यावरती जात आहे हां तो लवकरात लवकरात एवढा अपडेट करून घेण्याचा प्रयत्न करा हां जेणेकरून मी बाबा लवकरात लवकर तुम्हाला हे करत राहीन बिलिंग करत राहील हां